माझ्या मते माझे विचार मांडण्याचा एक मार्ग म्हणून किंवा इतर सदस्य किंवा माझ्या कुटुंबाशी स्वयंपाकघर जे आहे एकदम मोकळं आणि सुसुटीत असायला पाहिजेत आणि स्वयंपाकघरात मी माझ्या कुटुंबासोबत जे काही माझे विचार आहेत ते स्वयंपाकघरात ज्या वेळी स्वयंपाक करतो त्या वेळेस त्याच्या पद्धतीने मला ते स्वयंपाकघर एक पूर्व पश्चिम दिशेने आवडते आणि त्यामुळे आणि हवा मोकळी असल्यामुळे किंवा इतर सदस्य कुटुंबाशी जे स्वयंपाकघर जे आहे ते एकत्र असल्यामुळे तसे मला ते सैर करायला कदाचितच आवड